भांडी धुवायला तर आपल्याला सर्वात प्रथम पाणी हे लागतंच पाणीशिवाय आपण भांडी धुऊच शकत नाही पाणी परत डिशवॉश ज्यानी आपण आपण आपली भांडी धुतो भांडी घासून नीट स्वच्छ घासून घ्यायची डिशवॉशनी आणि स्क्रबरनी आणि मग ती पाण्यानी धुवायची आणि जर त्यानीही आपलं जर ऑइली तेलकट भांडं स्वच्छ नसेल होत तेजानी तर आपण ते भांडी थोडे थोड्यावेळासाठी मिठाच्या पाण्यामध्ये देखील ठेवू शकतो किंवा काही काही लोक बेकिंग सोडा वगैरे विनिगर वगैरे लिंबूचं लिंबाचं रस वगैरे देखील वापरतात धुण्यासाठी त्याच्यानेही डाग वगैरे सगळं निघून जातं भांडी स्वच्छ धुऊन निघून जातात जर नाही झालं तरी आपण परत एकदा ट्राय करू शकतो भांडी नीट धुऊन होतील आणि ओली भांडी कधीच आपल्या किचनच्या ट्रॉलीमध्ये ठेवू नये ठेवू नये ते सुकल्यावरच त्यातलं पाणी निथळल्यावरच ते ट्रॉलीमध्ये ठेवावेत नाहीतर त्यानी कॉक्रोच देखील होतात म्हणून भांडी धुताना नेहमी लक्षात ध्या घ्या